हॅलो हां मंजेरी

हॅलो मंजिरी अगं अगं ऐकूच येत नाही आहे मागे किती आवाज येतो आहे त्या ठो ठो ठो ठो केव्हापासून तो आवाज चालला आहे त्यांचा आता मला अक्षरशः वैताग आला आहे तर काय करायचं ह्याचं काय सुचंना ते तर आहेच गं पण नाही खरंच आणि धूळीने पण इतका वैताग आला आहे ना रोजच्या रोज ते कुठं साफ करत बसा असं झालं आहे मला अक्षरशः किती फरशा पूसा तर काय वैताग आला आहे नुसता फरश्या पुसत बसा सारखं आणि हॅलो हॅलो येतं आहे का आता

काय हो ना

तेच ना नाही आणि आता इकडच्या बाजूला त्यांनी ते फरश्यांचं सुरू केलं आहे ना काम त्यामुळे ते फार त्रास होतो आहे त्याचा तेच ना आता नाही मी काय म्हणते आपण जरा ह्यांना सांगू आपल्या सेक्रेटरी आहेत ना त्यांना एकदा मला वाटतं आहे त्यांना भेटावं आणि त्यांना सांगूया की हा प्रॉब्लेम त्यांना सांगा जरा कारण त्यांचं ते कामगार पण अगं रात्री भांडत भिंडत बसतात गं इतका वैताग येतो की नाही खरंच ना नको नको झालं आहे अक्षरशः आणि कुठले कुठले लोक येतात बरं आपण जाऊन सांगणार तसं पण त्यांना काय अर्थ नाही आहे ते काय ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात

काही कळत नाही तेच होय होय नाही परवा तेच अगं तेच झालं परवा आणि कसं झालं हिची आद्याची पण ना परीक्षा चालू होती शेजारच्या आणि त्यांना पण वहिनींचा पण तच तोच फोन येऊन गेला की काय करावं समजेना तिला इतका डिस्टर्ब व्हायला लागला अगं अक्षरशः एकेक वेळेला रात्री अभ्यास करायचा म्हटलं तर ते पण होईना नाही तर आणि मग पहाटे उठून करायचं होतं तिचे क्लास आणि वेळा सगळं ॲडजस्ट होत नाही गं मुलांना त्रासदायक होतं ते फार हां मग वहिनी पण तेच म्हणत होत्या नाही आणि ते तर आहे पण आणि रस्त्यांची पण काय वाईट अवस्था करून ठेवली आहे पाहिलंस ना ते सगळं पाणी सोडतात वेड्यासारखं आणि ते रस्त्यांमध्ये अक्षरशः काही चिखल झाला आहे सगळा निदान त्यांना म्हणावं तेवढं तरी करा म्हणा ते तरी सांगूया मग निदान पंचायत पडते गं अगं मग काय आणि म म्हातारी माणसं असतात हे होतं पाय घसरून पडले उगीच काय तर करतीस आणखीन मग हां

हां तेच की हो हो होय हो मग काय तेच ना नाही आणि ते ना ट्रक बीक येत राहतात सारखे मोठे मोठे त्यांनी रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे मी काय म्हणते सरळ दोघा तिघांना म्हणजे दोघं तिघं काय जेवढे जास्त असतील तेवढे की नाही जाऊन काहींना किंवा काकांना भेटून येऊया आपण आणि त्यांना सांगूया त्यांच्या ते आलेत ना की त्यांचे कोण आहेत बिल्डर आता मला नाव पण आठवत नाही आहे त्या माणसाचं हां तर त्यांना जाऊन भेटून येऊया सगळीजण गेली म्हणजे मग कसं एकाला कोणाला वाईटपणा नको सगळेजण येतील आणि मग कायतरी त्याच्यावर ॲक्शन होईल म्हणजे उगीचंच दोघादोघांनी जाऊन भेटायचं त्यात पण काय अर्थ नाही आहे जमायला पाहिजे

मग असं उद्या रविवार आहे तर मी सरळ बघते आता माझ्या इथून समोर दिसतात ते येतात जातात केव्हा किंवा थोडासा अंदाज घेऊन बघते किंवा विचारून ठेवते ते कधी येणार आहेत त्या अंदाजाने फोन करते तू पण दोघी तिघींना विचारून ठेव सांगून ठेव म्हणजे मग जेवढीजण असतील की नाही तेवढे जाऊन एकत्र जाऊन ते भेटून ना ते काहीतरी करा म्हणावं त्याचं फार वैताग यायला लागला आहे आता किती दिवस झाले आता वर्षभर आपण ते झालंच आहे की आता त्यामुळं त्रास आहे आहे होय तेच की बरं ठीक आहे हो चल चालेल मी बघते मग फोन करते आणि तू तयार राहा मात्र भावजींना पण सांग काय म्हणतात बघा मग चालेल ओके ओके हां चल बाय बाय